आम्ही शाळेत शिकलेले शिवाजी महाराज संभाजी महाराज चेबद्दल आम्ही शाळेत शिकलो आम्हाला आमच्या सरने शिकवलं शिवाजी महाराज हे खूप शिवाजी महाराज आज आपण आहो तर हे फक्त शिवाजी महाराजमुळं इतिहासामध्ये शिवाजी महाराजचे खूप धडे आहेत पण पण शिवाजी महाराजचे मुलगा संभाजी महाराज यांचं एक पण नाव पण नाही आहे धड्या चॅप्टरमध्ये इतिहासाच्या काहून असं काहून त्यांनी पण खूप काही लढाई केलेली आहे आमच्यासाठी आणि संभाजी महाराज संभाजी महाराजनं आमच्यासाठी खूप काही कुर्बान केलं ते त्यांचे त खूप त्यांचा मृत्यू खूप असं त्यांचा मृत्यू खूप असं अवघड झालं खूप गदळ मृत्यू झाला त्यांचा बिचाऱ्यांचा त्यांना चौदा दिवस आ आठ दिवस त्यांनी अफजल खानाच्या कै औरंगजेबच्या कैदात होते और संभाजी महाराजला काहून आणलं नाही आणि शिवाजी महाराजचे खूप असे मराठ्याची शान आहे शिवाजी महाराज शिवाजी महाराजचं सगळीकडं हे आहे औरंगाबादला संभाजीनगला शिवाजी महाराजची मूर्ती आहे आणि आमच्या करणं खूप काय शिकवलं शिवाजी महाराजबद्दल शिवाजी महाराजबद्दल आम्हाला भाषण ते घ्याय लागत होते शाळेत संभाजी महाराजबद्दल काही नव्हतं पण संभाजी महाराजचा मूवी छावा बघला तेव्हापासून संभाजी महाराज पण खूप आवडत आहे